सकाळी उठल्याच्यानंतर आपण धावायला जातो त्यामुळे आपल्याला खुली मैदानातली हवा आपल्याला मिळ शरीराला मिळत असते त्यामुळे आपण स्वस्थ राहत असते बी जास्त आजारी पडण्याची शक्यता नाही राहत असते आप आपल्या शरीला जेव शरीराला जेवढं व्यायाम असेल तेवढं आपल्याला चांगलं आहे आपण रनिंग करत करत बाहेर जास्त वेळ फिरत राहिलो तेवढा आपला शरीराला चांगलं आणि खुली हवा आपल्याला आपल्या शरीरामध्ये जात असते आणि त्यामुळे आपण बीमार पडत नाही आणि आपल्याला चांगलं वाटत असते लोकांनाही काही आपल्याला बाहेरच्याही गोष्टी माहिती पडत असतात रस्त्याने जास्त जेवढे लोक राहत असते ते गोष्टी करत असलेलं ते आपल्या कानावर पडत असते आणि बाहेरचे पक्ष्यांचे आवाजही आपल्या कानावर आवाज येत असते आणि त्यामुळे आपल्याला किलबिल किलबील हर प्रकारची कानावर आल्याच्यानंतर ते आपल्याला आपला माइंड पण स्वस्थ चांगल्या फ्रेश होऊन जात असते आणि त्यामुळे आपण आपल्याला आपले मन एकदम स्वस्थ आणि फ्रेश फ्रेश असं वाटत असते आपल्याला त्यामुळे आपण आजारी पडत नाही आणि आपल्या श आपल्याला असं कमजोरी येत नाही त्यामुळे आपण स्वस्थ राहत असतो फिरल्याच्यानंतर आपल्या पायामध्ये गोळे वगैरे येत नाही आपले शरीर चांगले राहत असते आणि त्यामुळे आपण कुठेही जायला थकत नाही कोणतंही काम करायला थकत नाही त्यामुळे आपल्या शरीराला जास्त थकवा येत नाही त्यामुळे आपण कुठेही कुठेही कोणतेही काम करायला गेलो ते हलकाई येत असते शरीरामध्ये हलकं हलकं वाटत असते कोणताही त्रास येत नाही कोणताही आजार आपल्यावर ह हवी होत नाही कोणताही कोणतेही बिमारी आपल्याला लवकर कॅच करत नाही